दुचाकीच्या आयोजित कार्यक्रमामध्ये मी भाग घेतला होता धाराशिव ते रायगड मी बाईकवर गेलो होतो तो अनुभव सांगायचा झाला तर खूप हवा असते व जेणेकरून तुम्हाला पाठीला देखील खूप त्रास होतो ती तुम्हाला थांबत थांबत जाण्यावर जावं लागतं व पाणीही खूप लागतं